नागपूर शहरातील जिल्ह्यातील हवामान हे फारच दमट वातावरणामध्ये आहे तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर त्या हवामानावरून परिणाम दिसून येते कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन तापल्याने त्यामध्ये टेम्प्रेचर जो आहे तो वाढलेला असतो आणि दैनंदिन जीवनामध्ये फार कुणांकडेही वातावरण तसं व्यवस्थित नसते म्हणजे प्रत्येकाकडे कूलर आणि थंड हवेचं ज वातावरण असं असू नाही शकत त्यामुळे दैनंदिन जीवनावर बदल दिसून येतो आणि इकॉनॉमीमध्ये मध्ये पण त्यामध्ये हे होते इम्पोर्ट एक्स्पोर्ट वाढलेला असतो उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कमी होऊन जातो तो त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये जे राहणारे लोक असतात त्यावर इफेक्ट पडते आणि बदल दिसून त्यामुळे येतो प्रत्येक ऋतूच्या हिशोबाने प्रत्येक हवामानामध्ये बदल घडून येत असतो